माझ्या मते आमच्या खेडेगावामध्ये दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाही तर आपण त्या दृष्टीने व्यवसाय सुरू करू शकतो त्यामध्ये ऑटो रिक्षा सिक्स सीटर अशा गोष्टी आपण खेडेगावामध्ये सुरु क करू शकतोय कारण खेडेगावामध्ये बस खूप कमी प्रमाणात येतात त्यामुळे लोकांचे बाहेर जाण्याचे खूप सारे अडचणी त्यांना निर्माण होतात ज्या आपल्याला कमी करता येऊ शकतात कारण एवढ्या आतमध्ये प्रत्येकाकडेच गाडी असते असं नाही त्यामुळे हां आपण व्यवसाय सुरु करू शकतोय आणि दुसरं ते म्हणजे औषधांची दुकाने कारण खेडेगावात आतमध्ये औषधांची दुकाने नसतात आणि त्यामुळे लोकांना औषधे घेण्यासाठी खूप बा बाहेर जावे लागते आणि कधी कधी जर काही इमरजन्सी असेल तर खूपच त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो तर मग आपण खेडेगावांमध्ये औषधांचे दुकान सुरु केले तर ते सर्वांसाठीच सोयीस्कर आणि खूप चांगलं होईल तर आपण औषधांचे दुकान हा एक व्यवसाय खेडेगावांमध्ये सुरु करू शकतो